आम्ही शेगाव इथे फिरायला गेलो होतो सगळ्या मैत्रिणी आणि तिथून हिंगणघाटला गेलो हिंगणघाटवरून आम्ही ट्रेन पकडली ट्रेनमध्ये बसलो नंतर तिथून वर्ध्याला गेलो आणि वर्ध्याला थांबलो एक तास थांबलो खूप बोर झालो त्यानंतर तिथे आम्ही गाण्याच्या भेंड्या वगैरे ट्रेनमध्ये खेळत खेळत गेलो आणि मग शेगावला गेलो तिथे मंदिरामध्ये पूजा वगैरे केली आणि मग तिथून आनंदसागरला गेलो तिथे फिरलो फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही सोबत टिफिन वगैरे नेले होते जेवण केलं सगळ्या मैत्रिणी बसलो मज्जा केली आणि मग दिवसभर फिरलो आणि संध्याकाळी अजून पूजा वगैरे केली आणि परत ट्रेनमध्ये बसलो तिथून हिंगणघाटला आलो आणि मग तिथे पण खूप वेळ बसची वाट पाहात बसलो आणि मग बस मिळाली बसमध्ये बसलो आणि मग आम्ही आमच्या गावाला पोचलो